कृषि उत्पादनासाठी आमच्या येथे खूप मोठं असलेलं कृषि उत्पन्न बाजार समिति मार्केट यार्ड आहे आणि तेथे आपण त्या बाजारपेठेमध्ये आपण व्यापार म्हणजे आपण सोयाबीन वगैरे कही असं शेतामंजे काय पिकवतो काही बी वगैरे आपल्याला काही खरेदी करायचं असलं आपण ते तिथून आणू शकतो व आपण त्याच्यानंतर आपल्याला जर काही वस्तू आपल्याला जर आपलं काही धान्य विकायचं असेल तर आपण त्या मार्केट यार्डमध्ये विकू पण शकतो आणि काही आपल्याला काही आपल्याला काय धान्य घ्यायच असलं आपण ते घेऊ पण शकतो